आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आ खूप चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा आहेत आपल्या बुलढाण्यात सरकारी हॉस्पिटल एकच आहे आणि प्रायवेट क्लिनिक पुष्कळ आहेत औषना औषधालय पण पुष्कळ आहेत तिथे कोरोना काळामदे आपल्याला सरकारी हॉस्पिटलने खूप चांगली सेवा दिली त्याच्यामध्ये टाइम अ टाइम पडल्यास वेळेवर ऑक्सिजन आणि बेडची व्यवस्था सर्वा अ सर्व हॉस्पिटलकरांनी करून दिली त्याच्यामुळे आपल्या या कोविडच्या साथीच्या काळात आपल्याला सरकारी हॉस्पिटलची खूप मदत झाली परंतु क्लिनिक अ जे प्रायवेट क्लिनिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला बराच पैसा खर्च करावा लागला काही काहींना तर ना आपला पैशाच्या अभावी जीव गमवावा लागला आणि स सरकारी दवाखान्यामध्ये कमीतकमी पैशात चांगल्या प्रकारे सुविधा या उपलब्द झाल्या त्याच्यामुळे जास्त प्रायवेट न मज् मधे न जाता आपण सरकारीमध्ये गेलो तर आपल्याला चांगली सेवा भेटेल